मी डी व्ही डी प्लेयर एक एक ऑनलाईन ऑडर केली आणि ऑनलाईन ऑडर करताना मला त्यांनी म्हणजे चांगली वाजून दाखवली आणि कलरपण मी ब्लॅक सांगितला होता त्यांनी तो दाखवताना तो मला ब्लॅकच दाखवला परत मग त्यांनी माझी ऑडरं घेऊन आले ऑडर घेऊन आल्यानंतर मला तो कलर माझा नवत् ऑ काय ब्लॅक कलर नव्हता त्याने दुसराच कलर ब्ल्यू कलर अशा कलरमधून त्यांनी घेऊन आले परत मला असं वाटलं जाऊ द्या आणलेली आहे पण आता घ्यावंच लागेल म्हणून मी ती डी व्ही डी माझ्याकडे घेतली आणि वाजवून पाहिली वाजवून पाहिली आणि पाच मिनिटातच ती लगेच बंद पडली म्हणून मी ऑनलाईन केलेल्या या व्यक्तींना फोन केला आणि म्हटलं त्यांना की तुमची डी व्ही डी खूपच लवकर म्हणजे लगेच बंद पडली ही डी व्ही डी तुम्ही परत घेऊन जा पन त्यांनी म्हटलं की ऑनलाईन केलेली वस्तू आम्ही पुन्हा परत घेऊन जात नाही याच्यामुळेच मी एवढी नाराज झाली आणि अशा वस्तू जर ऑनलाईनमध्ये जर मिळत असेल तर ग्राहक किती नाराज होऊ शकतो हे त्यांचं त्यांनाच माहीत असते